राज्यात शिक्षण घ्यायची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे बरीचशी आव्हानं आहेत त्यातली सगळ्यात जास्त असणारी आव्हानं म्हणजे आर्थिक अडचण की बऱ्याच ठिकाणी असं होतं की मुलांकडे तेवढे पैसेच नसतात जेवढं त्यांना शिक्षण हवं आहे ज्या प्रकारचं चं शिक्षण त्यांना हवं आहे बऱ्याचशा ठिकाणी जे कोर्सेस असतात ते खूप महागडे असल्यामुळे आपण तेवढे पैसे देऊ शकत नाही ही खूप मोठी अडचण असते त्यानंतर अंतर किंवा बऱ्याचशा मुलांना त्यांच्या शहरात त्यांच्या गावात ते शिक्षण मिळत नाही जे त्यांना हवं असतं त्यामुळे त्यांना दुसऱ्या शहरात किंवा दुसऱ्या गावात दुसऱ्या बऱ्याचशा वेळेस दुसऱ्या राज्यातसुद्धा जाऊन शिक्षण घ्यावं लागतं तर त्यांना ते अडचण आणि तिथे परत तिथे होणारा खर्च तिथे राहण्याचा खर्च खाण्याचा खर्च आणि तिथे जाऊन अभ्यास करणं हे ह्या गोष्टी आहेत किंवा तेवढं उच्च गुणवत्तेचं शिक्षण मिळतच नाही तेवढ्या चांगलं शिक्षण तेवढ्या खर्चामध्ये भागत नाही आणि तेवढं चांगलं मार्गदर्शन कधी कधी मुलांना मिळत नाही की आपण काय शिकलं पाहिजे कोणत्या आपण काय शिक्षण घेऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टींना मुलांना सामोरे जावं लागतं